हॅलो तुम्ही जलप्राधिकरणातून बोलत आहात का हां तर मी कल्यानी भागवत सुयोग सोसायटी येथून बोलत आहे तरी आमच्या सोसायटीतील येणाऱ्या पाण्याच्या बाबतीत मला बोलायचं होतं बोलू शकते का मी बिलाबाबत बोलायचं होतं हो ठीक आहे वेळ त थोडा पाच मिनटं वेळ घेईल पाच दहा मिनिटे हो आत्ताच बोलू शकतात का हो ठीक आहे तर मी पाण्याची बिल भरले आहे पण माझ्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत माझ्या ॲक्सिस बँकेचं खात आहे हो तर माझ्या पैशांचा व्यवहार कसा झाला आहे हे तुम्ही पाहून सांगता का म्हणजे मी विल भरलं आहे पण त्यांचं तपशील माझा जमा नाही झालेला हो नक्कीच तर मी माझ्या ॲक्सिस बँकेच्या खात्यातून दिनांक बावीस दहा दोन हजार चोवीस रोजी खात्यातील रकमेत बिल वजा केली माझ्या खात्यातील तरी पैसे जमा झाले नाही तरी मी बँकेच्या व्यवहार जुळून घेतला आहे हो चालेल आणि दिनांक बावीस स सप्टेमब बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वेळ दहा वाजता आणि जमा झालेले पैसे वाजा झालेले पैसे बँकेच्या खात्याचा नंबर यांचं सर्व तपशील मी जमा करते तरी माझ्या बिलाची नोंदणी तुम्ही करून घेत घेत घ्या झालेल्या व्यवहारासाठी गडबडीमुळे माफी असावी धन्यवाद